उत्तर भारत आणि दक्षिण भारत या आपल्या भारतातले दोन हे जर मुख्य प्रांत आहेत त्याच्यामधले संस्कृती थोडे वेगवेगळे आहेत भाषा वेगळी आहे खाद्यपदार्थ वेगळे आहेत आहेत पोशाख वेगवेगळे आहेत हवामान वेगळं आहे तिथलं राजकारण वेगळं आहे तिथलं साक्षरता वेगळी आहे आणि भूगोल वेगळा आहे इतिहास वेगळा आहे बरंच वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये एकतर आपण भाषा असं म्हटलं तर प्रामुख्यानं उत्तर भारतातली प्रामुख्यानं भाषा ही हिंदी आहे मुख्यत्वेकरून आणि जास्त लोक तिकडचे हिंदी बोलतात आणि त्याच्यामुळं आणि त्याच्या जवळपासच्या पण भाषा आहेत बऱ्याचशा पण म मुख्यत्वेकरून हिंदी भाषा आहे आणि तर त्याच्यामुळं ही देवनागरी लिपी आहे त्याची हिंदी भाषेची आणि दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात मल्याळी आहे तेलगू आहे तामिळ आहे कन्न कन्नड आहे अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात दक्षिण भारतामध्ये मुख्यत्वेकरून आणि त्यांची हे पण लिपी वेगळीय थोडीशी देवनागरी नाही आहे ती आता याच्यामध्ये वास्तविक पाहता मल्याळम तेलगू तमिळ या भाषा खूप जुन्या भाषा आहेत त्या आता भारतानं म्हणजे त्यांना हे दिलेलं आहे काय म्हणतो आपण त्याला राजभाषा किंवा राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता पण दिलेली आहे त्या भाषांना आणि दुसरी गोष्ट त्या त्याचं सौंदर्य वेगळं आहे हिंदीपेक्षा थोडं वेगळे आहे त्या बोलताना मऊ मवाळ भाषा आहेत आणि म्हणजे एस्पेशली तमिळ तेलगू तेलगू भाषा तर ती ज म्हणजे रा संबंध देशातल्या काही म्हणजे फ फ्रेंच ही भाषा जी आहे ही फार गोड समजली जाते तशीच तेलगू पण आहे तर ह्या ह्या भाषांचा वेगवेगळ्या भाग आहेत काही भाषा ह्या थोड्या थोड्या आपल्याला उग्र पण वाटू शकतात म्हणजे कन्नड ही थोडीशी महाराष्ट्राच्या जवळच्या भागामध्ये थोडी उग्र वाटते पण जसजसं आत जाऊ तशी ती पण मृदू भाषा वाटते असं भाषेचे एक हा जरा वेगळा वेगळा प्रकार आहे त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट तिथली भाषा प्रकारे प्रमाणंच त्या तिथली जी संस्कृती आहे ती खूप वेगळी आहे ते त्याचं जे क कल्चर आहे ते जुनं कल्चर ज्याला म्हणतो आपण भारतीय संस्कृतीतलं खूप जुनं कल्चर तिथं आहे हिं दक्षिणात्य लोकांचं म्हणजे परंपरा पण ज मोठी आहे आणि तसंच नवता पण आहे त्यांच्यामध्ये म्हणजे आता मल्याळी सिनेमे किंवा इतर एकूण दक्षिणात्य भागातले सिनेमे बघितले तर एकदम टोकाचे दोन वेगवेगळे आहेत अगदी मारधाड केलेलं आणि बटबटीत असे पण सिनेमे आहेत आणि आतिशय सतल आणि म्हणजे कलात्मक अगदी वास्तववादी असेही खूप चांगले सिनेमे आपण त्या भागातले बघू शकतो हिंदीत सिनेमे आहेते मुख्यत्वेकरून मुंबईतच बनतात हिंदी जास्तकरून सिनेमे पण एकूण वेगवेगळ्या कल्चर आहे त्या दोन्ही याच्यामध्ये त्या पद्धतीनं सुद्धा आणि पोशाख पण वेगळे आहेत पोशाखामध्ये ह्या दक्षिणात्य याच्यात लुंगी नेसतात पुरुष मुख्यत्वेकरून आणि बायका साडी नेसतात इकडं उत्तर प्रदेशमध्ये त्यामध्ये साडी नेसतात आणि आणखी पण वेगळे आहेत पॅन्ट आणि हे आता नवीन हे सगळं आलेलं आहे पंजाबमध्ये बायका पंजाबी ड्रेस ज्याला म्हणतात तो कु तो वापरतात आणि म्हणजे असे वेगवेगळे पोशाखाचे प्र प्रकार आहेत दुसरी गोष्ट खाद्यपदार्थांमध्ये पण आहे वेगवेगळं खाद खाद्यपदार्थांमध्ये दक्षिणेमध्ये जास्त नारळाचा वापर होतो नारळ आणि कारण तिकडं त्या भागामध्ये नारळाची झाडं आणि तो एकूणच पदार्थ त्यामुळे जास्त बनवला जातो तिथं आणि उत्तर प्रदेशमध्ये मला वाटतं गव्हाचं जास्त प्रमाण आहे त्यामुळे त्या ह्या दोन तिथलं ने जे अन्नधान्यं वेगवेगळी जी येतात त्यानुसार तिथं वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तयार केले जातात आणि उष्णता किंवा तिथलं हवामान ह्याच्यानुसार सुद्धा काही पचायला जड सोप्या आणि तांदळाचा वापर जास्त दक्षिणेत आहे आणि उत्तरेत गव्हाचा वापर जास्त आहे म्हणजे काही उत्तरेतल्या लोकांना जर तुम्ही तांद भात किंवा त्याचे पदार्थ जर खा म्हटलं तर ते म्हणतात नाही आम्हाला पचणार नाही म्हणजे उलट आपल्याला इकडं आम्हाला दक्षिणेतल्या लोकांना वाटतं की ग तांदूळ सोपा आहे पचायला पण तिकडच्या लोकांना वाटतं की नाही कारण त्या हवामान आणि तिथली गहू जास्त पहिल्यापासून तिथ येत असल्यामुळं उत्पादन त्याचं जास्त असल्यामुळे त्या लोकांना त्याची सवय आहे त्यामुळे त्यांना पचायला तांदूळ जरा अवघड वाटतो आणि इकडं आम्हाला गहू पचायला अवघड आहे असं वाटतं वगैरे वगैरे असे बरेच यातमध्ये फरक आहेत हवामान पण वेगळं आहे दक्षिणेकडं पाऊस लवकर येतो म्हणजे केरळात आधी पडतो आपला जो नैऋत्य कडून येणारा पाऊस आहे तो केरळात जास्त आधी येतो मग तसं टप्प्याटप्प्यानं तेळ केरळ कर्नाटक महाराष्ट्र असा करत तो पुढं जातो त्यामुळे हवामानामध्ये पाऊस खूप जास्त हा केरळामध्ये पडतो किंवा त्याच्यानंतर कर्नाटकात वगैरे त्यामानानं उत्तरेत तसा कमी पडतो असं वाटत आहे त्यामुळं पण जंगलं आहेत आ अर्थात मध्यप्रदेश उत्तरप्रदेशमध्ये पण काही आहेत झारखंड इकडं तिकडं खूप पण या भागात खूप ग्रीनरी आहे दक्षिणेकडं आणि त्यामुळं एक शांतता आहे आणि एक वेगळा म्हणजे असंही खरं तर हिस्टॉरिकली बघितलं जात आहे की नाही म्हणजे हिस्टॉरिकली असं म्हणत म्हटलं जातं की तिकडून उत्तरेकडून जे नंतर आले आर्यन्स म्हणतात काही ते त्यांनी तिथं जे गंगेच्याभोवतीचं जे जे क्षेत्र होतं तिथं खूप सुपीक होतं त्या म्हणून हे दक्षिणतले लोक तिथं होते आधी आणि त्या नंतर नंतर आर्यन्सनी त्यांना ढकलत ढकलत ह्या भागात नेलं असं एक त्याच्यामध्ये प्रवाह आहे विचारांचा आणि साक्षरता खूप आहे दक्षिणेत कारण केरळामध्ये तर जवळवळ शंभर टक्के साक्षर आहेत त्यामानानं उत्तर प्रदेशमध्ये खूपच कमी साक्षरता आहे आणि त्या त्यात आणि पुरुष आणि स्त्रियांच्यात खूप म्हणजे स्त्रिया तर खूपच कमी शिकलेल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये त्यामानांना दक्षिणेत जास्त शैक्षणिक हे जास्त चांगली आहे आणि त्यामुळे तिथली वेगळी हे आहे संस्कृती वगैरे असा एकूण वाटत आहे यातमध्ये फरक असा धन्यवाद